मराठीतील वाक्यप्रचार जसे की भान नसणे म्हणजे जाणीव नसणे साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपापस आपापले काम करून घेणे सामोरे जाणे म्हणजे निधड्या छातीने संकटास तोंड देणे साक्षर होणे म्हणजे लिहिता किंवा वाचता येणे सुतोवन करणे म्हणजे पुढे जाणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे हे काही वाक्यप्रचार आहेत जे महाराष्ट्रात खूप नावाजले असतात आणि हे लौकिक माणसं किंवा जे इकडे राहणारे माणसं आहेत हे त्यांना ह्याबद्दल खूप बोलले जातात